हो मी फेसबुक हे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वापरले आहे ट्विटर आणि इन्स्टाग्राम अगदी थोडेच वापरले आहे ते मी माझ्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वापरतो बहुतांश वेळा जे की पुस्तकाबद्दलच्या काही गोष्टी किंवा इतर काही विनोदी गोष्टी मिम्स वगैरे आणि सिनेमा रिलेटेड काही पोस्ट असतात त्या वाचण्यासाठी मी ते वापरतो आणि मला काय आवडते तर त्याच्यातून आपल्या स्वभावाचे आपल्या स्वभाव जुळणाऱ्या लोकांशी आपण मैत्री करू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो म्हणजे एखादा व्यक्ती एकदम अशा भागात रहात असेल जिथं की त्याच्या स्वभाव जुळणारे किवा स्वभाव समजून घेणारे लोकं नसतीलच तर तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक अशा लोकांशी मैत्री करू शकतो ते मला सोशल मिडीयाबद्दल चांगले वाटते आणि सोशल मिडीयावरून अनेक अनेक गोष्टींबद्दल आपल्याला पटकन माहिती मिळते जी इतर माध्यमातून मिळणे कदाचित शक्य नसते किंवा खूप अवघड असते अशा पद्धतीने सोशल मिडीयाचा खूप चांगला आणि प्रोडक्टीव उपयोग आपण करू शकतो आणि अशा पद्धतीनेच सोशल मिडीया हे भविष्यातही काम करेल आणि वाढत जाईल कारण की जसंजसं लोकांचं तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसंतसं ते सोशल मिडीया वापरणं जास्ती सामान्य गोष्ट होत जाणार आहे आणि क्यु काय आवडत नाही तर सोशल मिडीयावरून कुठलीही गोष्ट नकारात्मक गोष्टही मोठ्या प्रमाणावर पसरू शकते जी इतर माध्यमांमधून पसरण्याची शक्यता तशी कमी असते किंवा नसतेच तर तर तर त्यामधून अनेक समाजविवा विघातक गोष्टी पसरू शकतील कारण की सोशल मिडीयावरच्या पोस्टवर कोणाचाही तसा ताबा नसतो फारसा जो टी व्ही किंवा इतर वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवर असतो आणि मला वाटतं ही या माध्यमातली एक नकारात्मक बाजू आहे एक मोठी त्रुटी आहे जी भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर करून कदाचित तेच्यावर मात करता येईल